आमच्या इथे एक वळगाव जंगली नावाचे गाव आहे आणि ते गाव खूप म्हणजे अशे म्हणजे हायवे रोडवरून तर खूप दूर पडते आणि तेथे येण्याजाण्यासाठी काही गाड्या वगैरे नसतात तर एक हे राज्य परिवहनाच्या ज्या बसेत आहे त्या तिथून जाणं येणंही करतात आणि त्या म्हणजे लोकांच्या मदतीसाठी खूप खूप चांगल्या आहे जिथे आपण म्हणजे असं आणि ते आमच्याशी खूप खूप की फायदेशीर तरी आहेत आणि मेन म्हणजे तिथे महिलांची हाफ तिकीट आहे आणि हाफ टिकीटीमध्ये महिला हाफ टिकिटीमध्ये महिला छान येणं जाणे आणि आपण जे म्हटलं त्या जागी जाऊन येऊन फिरू वरू शकतो नाही तर पैशापायी तर माय म्हणजे बाहेर कुठं जाणे येणे वगैरे करतात करतच नाही म्हणून आता आपल्या सरकारनी आपल्या सरकारनी हाफ टिकीट केली आहे महिलांची तर फारच चांगली गोष्ट आहे आणि ते टॅक्सी वगैरे पण असतात पण त्यांचे पैसे वगैरे खूप असे जास्त पडतात तर ते काही आमच्याशी टॅक्सी ऑटोरिक्षा पारंपरिक वाहने ते वगैरे आहे म्हणा ठीकठाक पण ते एवढे पण की फायदेशीर नाही आहे जेवढे की एक राज्य परिवहनाच्या बसेस आहे थँक्यू